आमच्या साम घराच्या समोर फुलांची झाडे असल्यामुळे गाई बकऱ्या बकऱ्या आल्या म्हणजे बघा झाडांना खाऊन टाकतात खाल्ल्यानंतर झाडाची वाढ तुटून जाते वाढ तुटल्यानंतर मग त्या बकऱ्या बकऱ्यांनी झाड्याला खाल्लं नाही पाहिजे म्हणून गुलाबाची झाडं गोडनिंबाची झाड जसं जास्वदांची झाड घराच्या सामोर लावल्यानंतर बंदरं येतात बंदरानी खाल्लं नाही पाहिजे म्हणून वरून छत करणे हिरव्या जाडीचे नेट करणे त्यानंतर झाडांला रोज सकाळी संध्याकाळी दुपारी पाण्याची व्यवस्था करणे पाणी टाकणे झाडाला कचरा झालेल्या असल्यामुळे हलवून त्याचे बेकार पाणी काढून टाकणे त्यानंतर बकऱ्या आल्यानंतर बकऱ्या का कसं झाडांना खाऊन टाकतात म्हणून गाई आल्यानंतर त्याला कंपाऊंड करने वॉल कंपाऊंड करणे गाई म्हणजे गायांनी ढोरांनी त्यांना खालं नाही पाहिजे म्हणून